हॅलो हां एम एस सी बी ऑफिसमधून बोलता का तुम्ही हां तर मी फ्लॅट सोडणार आहे तरी तुम्ही जी मीटरची जे रिडिंग आहे समजा काही अगर डिव असलं तर तुम्ही माणसाला पाठवून रिडिंग बघू शकता कारण जे चार्जेबल आहेत मी पेड करून फ्लॅट सोडणार आहे तरी कृपया करून तुम्ही कुणाला तर पाठवा कारण मी आदर्श सोसायटीमधून बोलतो कारण मला पण पुढील नोकरीसाठी जायचं आहे तरी फ्लॅटमध्ये मीटर असल्यामुळं त्याचं रिडिंग त्याचे चार्जेस मला पेड केल्याशिवाय पुढील नोकरीस जाता येत नाही तिच्यामुळं विनंती आहे की तुम्ही कुणाला तर पाठवून द्यावे